हॅलो बोलो मॅडम

होऊन जाईल ना मॅडम

किती किती मजलीची बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे ना दोन मजलीची आहे हा होऊन जाईल ना मॅडम हो तर होऊन जाईल मॅडम आता मी ज जसं पाहीन बिल्डींगला तसा मी तुम्हाला सांगू शकतो हो हो ती तर ठीक आहे बरोबर

नवीनच लागेन ना नवीन घर आहे तर नवीनच लागेन शावर वगैरे नळ ते मी आत्ता जसा पाहील तेव्हा मी तुम्हाला रेट सांगू शकतो असं आहे दोन बातरूम एक किचन किचन दोन दोन खालचं कीचं दोन बातरूम खालचं आहे आणि दोन वरती वरचं बी किचन आहे वरचं बी किचन आहे का पाणीची टंकी पण लावायची असेल तुम्हाला लागतीनं मट्रेलसकट सांगू की म विदाउट मट्रेल सांगू माझ्याच लागतीन तुम्हाला सत्तर हजार रुपये नाही नाही तुम्हाला खिळा आणायची बी गरज नाही पडत हां उद्यापासून म्हणजे पहिले मी पहिले पूर्ण मेजरमेंट घेईन त्याच्या बाद काम चालू करीन हां तर पहिले आडवान्स लागंन पण मॅडम नाही ऑन ऑनलाईन नाही आहे ओन्ली कॅश तुम्ही एटीएममधून काढून दे जा

हो ठीक आहे ठीक आहे